मला झाडं लावायला खूप आवडतात माझ्या घरी छोटीशी जागा आहे तिथे मी माझे एक छोटीशी बाग तयार केलेली आहे माझ्या बागेमध्ये भरपूर प्रकारचे झाडं आहेत आणि मी आमच्या घरच्यावरती टेरसवरती पण थोडीशी जागा तयार करुन तिथे फळभाज्या आणि काही फ्लॉवर्सचे झाडे लावलेले आहे माझे आवडते फ्लॉवर्स म्हणजे सगळेच फ्लॉवर्स मला आवडतात पण माझ्या आवडीचं फ्लॉवर्स ह्या मोगरा आहे आणि माझ्या झाडाला मोगऱ्याला म्हणजे आता सध्या तरीपण खूप जास्त फुलं येतात त्या फुलांचे मी गजरे वगैरे तयार करते आणि मला जर कुठं फंगशनला किंवा कार्यक्रमाला कुठं जायचं असलं तर मी माझ्या झाडाची फुलं वगैरे काढून त्याची वेणी तयार करुन मग मी माझ्या केसामध्ये घालते तेच्या नंतर मला विचारतात की हे फूल कुठून आणले तर मी सांगते की हे माझ्याच घरचे फुलं आहेत मी स्वतः तयार केलेले म्हणजे माझ्याच झाडं लावलेले त्या झाडाला फुलं येतात ते फूलं बघून मला खूप आनंद होतो आणि मी थोडंफार फळभाज्या पण लावलेलं आहे त्याच्यामध्ये मी मेथी लावलेली आहे कोथिंबीर टाकलेला आहे थोडासा म्हणजे आम्हाला पुरेल असा टोमॅटो वगैरे आहेत आणि त्याला थोडं थोडं भाजीपाला येतो टोमॅटो येतास वांगी लावलेली आहे मी त्याला रोज पाणी टाकते त्याची मी चांगली मशागत करते माझी झाडं हे खूप मोठे मोठे झालेलं आहेत काही छोटेत काही मोठे आहेत मी भरपूर प्रकाचे झाडं लावलेलं आहेत आणि माझ्याकडे खूप साऱ्या व्हेरायटीज आहेत फुलांच्या पण कलरमध्ये पण भरपूर आहेत गुलाब पण मी चार पाच प्रकारचा लावलेला आहे यामध्ये बटर गुलाब आहे जाईजुई लावलेली आहेत अजून गुलाबी कलरचा एक गुलाब ठेवलेला आहे त्या गुलाबाला छोटे छोटे फ्लॉवर्स येतात तो गुलाब एकदम वेगळा आहे तो एकपण जरी लावला आपण तर आपला लुक खूप छान दिसतं आणि फळभाज्या म्हटल्यानंतर तर मी कोथिंबीर घ्यायचं असतं तर मी माझ्याच बागेतला घेते कारण तो खूप छान आलेला आहे आणि थोडाथोडा घेतल्यानंतर तो खूप सुंदर असा वाटतो पोहे वगैरे काय करायचे असते तर माझ्याकडे मी कढीपत्तासुद्धा लावलेला आहे मी कढीपत्ता पण बाहेरून आणत नाही माझ्या कढीपत्त्याला म्हणजे भरपूर प्रमाणात मी पाणी दिलेलं आहे त्याच्यामुळे तो हिरवागार झालेला आहे मी त्याची कटींग वगैरे व्यवस्थित करते त्याची मशागत पण मी चांगली करते त्याला खतपाणी व्यवस्थित घालते आणि माझ्या झाडांना जी फुलं येतात ते मी रोज माझ्या देवासमोर पण ठेवते मला पूजासाठी ते उपयोगी पडतात भाज्या वगैरे मी घरच्या घेते ते थोड्याफार प्रमाणात आणि माझी फळबाग फूलबाग खूप छान आहे मला फळ फुलांची झाडे लावायला खूप आवडते माझ्याकडे छोटे छोट्या कुंड्या आहेत मी त्याच्यामध्ये फुलांची झाडे लावलेली आहेत आणि त्या कुंड्या मी आमच्या गच्चीवरती ठेवलेल्या आहेत त्या दिसायला खूप सुंदर दिसतात आणि त्याला म्हणजे त्याला खूप माझ्या जिवाच्या पलीकडे माझे फुलझाडे मी जगवते त्यांना आणि मला खूप झाडंं वगैरे सगळं लावण्यास खूप आवडतं तो एक माझा छंदच आहे आणि मला झाडं वगैरे लावायला खूप आवडतं